माझ्या ठिकाणी असणारे करवीरनगर वाचन मंदिर हे ग्रंथालय अतिशय सुसज्ज आहे या ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं उपलब्ध होतात त्याचबरोबर ती मी घरी घेऊन वाचायला घेऊन जातो इथं मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता असल्यामुळं आणि जुन्या साहित्यिकांची पुस्तकं उपलब्ध असल्यामुळं हे ग्रंथालय मला अतिशय प्रिय आहे या ग्रंथालयाच्या माध्यमातून मी कधीही न बघितलेली किंवा माझ्या आवडत्या लेखकांची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा मला इथं वाचायला मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या लेखकांनी अनुवादित केलेली पुस्तकं आहेत ती देखील इथं उपलब्ध आहेत अनुवादित पुस्तकांचा मोठ्या प्रमाणात इथे साठा आहे त्याचबरोबर मराठी भाषेतील किंवा कोकणी भाषेतील आणि बोलीभाषेतील काही पुस्तकं आहेत वाक्प्रचारांची पुस्तकं आहेत प्रवास वर्णनं आहेत ही देखील मी इथं वाचलेले आहेत बघितलेली आहेत इथं वर्तमानपत्रं देखील येतं त्याचबरोबर साप्ताहिक येतं मासिक येतं पण इथं सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाचक जे येतात तर ते पुस्तकं घ्यायला इथं एखादं पुस्तक दिल्यानंतर ते आपल्याला मनापासून वाचायला एक महिना इतका अवधी दिला जातो एखादं छोटं पुस्तक जर का असेल आणि ते आपल्या आवडीचं असेल तर नक्कीच आपण त्या पुस्तकाचं पारायण करू शकतो ते पुस्तक दोन वेळा वाचू शकतो एखादा व्यक्ती हा पुस्तकाचा आनंद घेत असताना कथा वाचेल कादंबरी वाचेल किंवा प्रवास वर्णन वाचेल या सगळ्याचा त्याला आनंद घेता येतो एखादं पुस्तक जर का आपण फक्त पुस्तक म्हणून न बघता लेखकानं मांडलेला विचार जर का जाणून घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीन आहे किंवा एखाद्या लेखकाची वेगवेगळी पुस्तकं ही कशा पद्धतीनं निर्माण झाली एखाद्या पुस्तकामध्ये लेखकनं मांडलेला विचार आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये मांडलेली वे विचारधारा यामध्ये तफावत असते कथानक असेल पात्र असतील किंवा त्या लेखकाचं एकंदरीत विश्व असेल तर त्या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं पण लायब्ररीच्या माध्यमातून अनेक विचारधारा अनेक लेखक अनेक पद्धतीचे विचारवंत यांची आपल्याला इथं भेट होते ही भेट नक्कीच आपल्याला आनंददायी असते ज्ञानवर्धक असते पुस्तक वाचावं आणि ते समजून घ्यावं याहीपेक्षा त्या लेखकानं हे का लिहिलं असेल हे देखील समजून घेणं आवश्यक आहे जे आज ऐकायला तयार नाहीत ते कदाचित उद्या वाचतील म्हणून लेखकांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच योग्य आहे जे पूर्वी गोष्टी होत्या ज्यापूर्वी गोष्टी होत्या ज्या गोष्टींचा त्यावेळी समाजानं स्वीकार केला नाही त्यावेळी त्या विचारवंताने ते लिहून ठेवलं आणि ते आज आपल्याला उपलब्ध आहे मुबलक प्रमाणात आपण त्याचा आनंद घेऊ शकतो खऱ्या अर्थानं मला माझ्या स्वप्नातलं एक घर आहे जे चिऱ्याचं आहे आणि त्या चिऱ्याच्या घरामध्ये एक मी मोठ्ठीच्या मोठी खोली बांधणार आहे त्या खोलीमध्ये प्रचंड प्रमाणात पुस्तकं असतील पहिल्यांदा माझ्या आवडत्या लेखकांचे फोटो असतील त्या फोटोला मी नेहमीच वंदन करत राहीन त्या फोटोच्या खाली त्या लेखकानं लिहिलेली पुस्तकं असतील त्याचबरोबर अनुवादित केलेली पुस्तकं देखील असतील आणि ही पुस्तकं जी आहेत तर ते वाचकांना कुणालाही वाटेल तो येऊन वाचू शकतो एक खिडकी असेल त्याच्या बाजूला झोपाळा असेल किंवा त्या ठिकाणी बाकडं असतील ज्या विद्यार्थ्याला वाटेल किंवा ज्याला एखाद्या पुस्तकाचं वाचन करायचं असेल तो निवांत येऊन तिथं वाचू शकतो त्याचबरोबर या पुस्तकांचा आनंद घेताना कुणीही व्यक्ती माझ्या घरी आला तर त्याला मुबलक प्रमाणात मी चहा देईन ही माझ्या एक स्वप्नातील लायब्ररी आहे एखादी कॉफी आवडणारी व्यक्ती आली तर तिला मी स्पेशल कॉफी बनवून देईन त्याचबरोबर या कॉफीचा आनंद घेताना तो जो पुस्तक वाचनाचा आनंद आहे तो मला नेहमीच अभिप्रायाच्या रूपानं माझ्याकडं साठून राहावा यासाठी मी एक स्वतंत्र वही घालेन माझ्याकडं येणारा प्रत्येक व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात त्या पुस्तकांचं वाचन करेल समाजसुधारकांची पुस्तकं जी असतील तर ती मी मोठ्ठ्या प्रमाणात घेईन समाजसुधारकांचे फोटो लावेन आणि त्या समाजसुधारकांच्या फोटोच्या खाली तीच त्यांची सगळी पुस्तकं असतील समाजसुधाराकांचे विचार जे असतील तर ते रोज मी त्या लायब्ररीमध्ये लिहिन येणारा प्रत्येक वाचक हा प्रत्येक वेळी नवा विचार वाचेल आणि मला वाटतं की माझ्या घरी येणारा पाहुणा हा एक चांगला वाचकच असला पाहिजे माझं घर बघायला येण्यापेक्षा माझी लायब्ररी बघायला कोण तरी येईल हा मला सर्वात जास्त आनंद होईल आणि माझ्याकडं येणारा प्रत्येक व्यक्ती हा पुस्तकाच्या रूपनंच माझ्यासाठी भेटवस्तू आणेल ही सगळ्यात महत्त्वाची माझी एक आठवण आहे आवड आहे मी सुद्धा एखाद्या व्यक्तीला सप्रेम भेट म्हणून देताना त्याला नेहमीच पुस्तकं देईन माझ्याकडं असणारी उपलब्ध पुस्तकं त्याला वाचायसाठी देईन आणि सहज न भेटता त्या व्यक्तीची भेट व्हावी त्या व्यक्तीचा आणि माझा संवाद व्हावा यासाठी पुस्तकांची आदलाबदल नक्कीच करेन एवढं मला वाटतं